रोजच्या स्रेचिंग स्ट्रेचिंग आणि रोजचं धावायला वगैरे जात नाही फक्त झोपेतून उठलं की बस दहा मिनिट कमीत कमी स्ट्रेचिंग करते किंवा सूर्यनमस्कार करते आणि हफ्त्यातून एक दोनदा वगैरे धावायला जाते